तुमचा नेहमीचा आवडता खेळ कोणता माझा आवडता खेळ बोलायचं ठरलं तर फुटबॉल आहे मला तो खूप आवडतो फुटबॉल हा मी माझ्या वयाच्या अकराव्या वर्ष अकराव्या वर्षीपासून चालू केला होता मी माझ्या शाळेसाठी फुटबॉल खेळत होतो मी माझ्या शाळेच्या टीममधून ॲज अ डिफेंडल खेळत होतो माझ्या शाळेसाठी आणि तिकडं तिकडं माझं डिफेंडर म्हणून सिलेक्शन झालं होतं शाळेच्या टीममध्ये आमची दररोज प्रॅक्टिस चालायची शाळेच्या शाळा सुटल्यानंतर आम्ही एक ते दीड तास शाळा सुटल्यानंतर प्लॅक्टिस करायचो आणि आमचा सर आमचा सर चंद्रकांत चंद्रकांत पवार नावाचा सर होता आमचा कोच तो आमची दररोज एक तास प्लॅक्टिस घ्यायचा आणि मग त्यानंतर आमचे इंटरस्कूल मॅचेस असायचे स्कूलसाठी तर त्याच्या त्याच्यात आम्ही वि ती शीमध्ये इंटरस्कूल मॅचेस लागायच्या तर आम्ही दरवेळेस जिंकत आलो आहे इंटरस्कूल मॅचेस आणि आम्हाला कोणी हरवलं नाही वि ती सीला अजून आतापर्यंत तर आम्ही दरवेळेस जिंकत आलो आहे तिथं आणि त्याच्यानंतर मग आम्ही स्टेटसाठी सिलेक्ट झालो होतो स्टेट लेवल खेळायला तर तिथं ॲज अ डिफेंडर मी माझ्या टीममधनं खेळत होतो मग आमची टीम स्टेट लेवलला सिलेक्ट झाली होती स्टेट लेवल आम्ही खेळलेलो पण टफचा हे झाला होता टफची मॅच झाली होती तर आम्ही एक गोलने फक्त हरलेलो तर पण सगळ्यात भारी अचीवमेंट होता आमच्यासाठी ते वयाच्या चौदाव्या वर्षी स्टेट लेवल खेळण्यासाठी त्याच्यानंतर मग आम्ही कारण की तो फुटबॉल हा माझा आवडता खेळ असं तुम्ही का म्हनसान तर मी लहानपणापासून माझ्या सर्जी रॅमोस हा एक डिफेंडर म्हणून मी त्याला बघत आलो आहे रियल मेद्रिडचा मी त्याला बघत आलो आणि हा फुटबॉल एकदम चांगला खेळ आहे त्याच्यात आपली स्वास्थ पण चांगले राहते आपल्याला निरोगी राहतो माणूस नेहमी पळतो आपण खेळतो उडी मारतो ट्रेनिंग पण वेगळी असते आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस नसतात खूप साऱ्या रोगांपासून आपण लांब राहतो फुटबॉल खेळल्यापासून म्हणून फुटबॉल हाच माझा आवडता खेळ आहे आणि म्हणून मला तो खेळ खूप आवडतो फुटबॉल बद्दल मी एवढंच बोलू इच्छित आहे धन्यवाद